नागपूर जिल्ह्यामध्ये राहासाठी खूप सारे असे स्थानिक पर्याय उपलब्ध आहे ज्याच्यापासून जे गृहनिर्माण व्यवस्था अन् रिअल इस्टेटचे ट्रेंड दिसून येते असे जसे पी जी आहेत होस्टेल आहे होटेल आहे मोटेल आहेत अजून असे खूप सारे अशा अपार्टमेंट आहेत सर्व्हिस अपार्टमेंट आहेत तर ते कसे आपले दात चांगले हे इमेज दाखवासाठी आहे तर त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगले बनवते त्याचं जे रूम्स आहे ते चांगले बनवते मग त्याच्यासाठी वेगवेगळे रेटही लावतात तर तेवढ्यात नाही तर इकडे घरं आहेत की भाड्यानं घरं भेटतात तर त्याचे कसे इथं कमीतकमी एक रूमचे दोन हजार न दोनतीन रूम जर असले तर पाच ते सात हजारपर्यंत रेंट जाते तसंच अपार्टमेंट जर राहिला तर सात ते दहा हजार बारा हजार पंधरा हजार असे रेंट द्यावे लागते इकडे कामासाठी अभ्यासासाठी जे लोक येतात त्यांचे गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व सोयी उपलब्ध आहेत इकडे बाजार आहेत अजून मेस व्यवस्था आहे होटेल आहेत रेस्टॉरंट आहे तर इकडे नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व आहे